तर मी म्हणजे असं एक खेळ म्हणून नाही असे तीनचार खेळ आहेत जसं की क्रिकेट झालं बॅडमिंटन झालं फुडबॉल झालं बास्केडबॉल झालं तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला क्रिकेट खेळायला तुम्हाला काय खूपसे जागा आहेत एक तर मोकळं ग्राउंड पण तुम्ही ग्राउंडवर पण खेळू शकता किंवा आपार्टमेंटमध्ये सोसायटीमध्ये पण खेळू शकता आणि आता तर एवढी सुविधा झाली आहे की तुम्हाला क्रिकेटचं टर्फ म्हणून पण असं एक जागा आहे जिथं एक नेटमध्ये तुम्हाला ख् तिथं पण खेळू शकता आणि बॅडमिंटनसाठी तर बॅडमिंटन कोर्ट वगैरे आवेलेबलच असतात कुठं पण आणि फुडबॉलला पण तुम्ही कुठेही ग्राउंडवर खेळू शकता फक्त एक नेट लागतं आणि एक बॉल लागतंत बास तर कुठेही तुम्ही असं काही हे इंडियामध्ये तेवढं काही हे नाही क्रेज नाही आहे स्पोर्ट्सचं आहे म्हणा बट तेवढं काही पोरं मनावर घेत नाही स्पोर्ट्सला जास्तकरून जास्तकरून इंडियामध्ये तर क्रिकेटच चालतं आहे कारण क्रिकेटच मुलांना असं ते प्रेम असल्यासारखं आहे क्रिकेड म्हणजे जास्तकरून मुलं ते मुलींच्या मागं जाणार नाहीत पण ते क्रिकेट खेळायला आग् प्रायॉरिटी देणार